मी आमच्या क्लबमधील म्हणजे जे आमचे सर आहे सौरभ काबाडे त्यांचा क्लब आहे त्यांच्या क्लबमध्ये आम्ही रोज धावायला जायचो आणि त्यांनी विविध स्पर्धा ठेवायचे म्हणजे पंधरा किलोमीटर बावीस किलोमीटरच्या स्पर्धा असायच्या रनिंगला आणि त्या स्पर्धेमध्ये बक्षीसं असायची तीस हजार पस्तीस हजार तिथं आम्ही रनिंगला जायचो आणि सर खूप सपोर्टिव असायचे सर आम्हाला कायम रनिंगसाठी प्रोत्साहन करायचे सर स्वत अंडर नाईंटीनचे क क क्रिकेटमधले खेळाडू होते ती हां